महाराष्ट्रामध्ये मुख्य जातीय गटामध्ये मराठा हा गट प्रामुख्याने पाहायला मिळतो तर भाषिक गटांमध्ये अनेक प्रकारचे गट महाराष्ट्रात पाहायला भेटतात आणि ते सर्व महाराष्ट्रामध्ये एकत्र राहतात आणि संवाद साधतात त्या प्रत्येकाची जात जमात भाषा संस्कृती ही वेगवेगळी आहे माझ्या परिसरात राहणाऱ्या कोळी या आदिवासी समूहाबद्दल मला माहिती आहे माझ्या जिल्ह्यात आजूबाजूला भाषा बदलत असते दर सहा किलोमीटरवर माझ्या जिल्ह्यात वेगळी भाषा वेगळी भाषा नव्हे तर भाषेतील बोलल्याची शैली व ढब ही बदलत असते त्यामुळे माझ्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठी भाषाच ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते मा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारे भा लोकांचे वर्गीकरण केले जायचे जसे ब्राह्मण क्षत्रीय शुद्र को कोळी इत्यादी भा याच्यात त्यांचे वर्गीकरण के